मी एक परवा गोरक्षा म्हणजे गोरक्षामधून एक शेणापासून बनवलेलं साबण आणलेलं होतं ते साबण शेण मुलतानी माती नीम अर्क याच्यापासून बिना केमीकलचं आणि हॅन्डमेड बनवले जाते आणि त्या जर साबणाने आपण आंघोळ केली आपण ते साबण जर अंगाला लावलं तर आपले जे त्वचारोग आहेत किंवा इतर ज्या बिमाऱ्या आहेत हे बिमाऱ्या ह्या नष्ट होतात किंवा बिमाऱ्या कमी होण्यास त्याचं मदत होते त्याच्यामुळे मला ते साबण जे आहे शेणापासून आणि गेरुपासून बनवलेला आणि मातीपासून बनवलेला ते साबण एकदम चांगलं वाटलं आणि ते साबण अंगाला लावल्यामुळं एक ताजेतवाने वाटलं आणि त्याच्यामुळे ते साबण नेहमी वापरायला पाहिजेत आणि सध्या केमिकलचा जमान्यात नैसर्गिक जे साबण आहे ते वापन जर वापरले तर तेवढीच आपल्या बिमाऱ्या कमी होतील असे मला वाटते म्हणून ते आपण प्रत्येकाने ते साबण वापरायला पाहिजेतच